मी सगळ्यात पहिले माझ्याजवळ होती पोस्टाचे तिकिटे म्हणजे तीस पाच रुपयेवाले तिकीट ज्याच्यावर गांधीजीचा एक फोटो होता त्याची तिकीटाची एकच आ खूप जास्त महत्त्वाचे तेव्हा होते जेव्हा आपण कुठे पत्र पाठवत होतो एका गावातून दुसरीकडे किंवा पोस्ट करत होतो पोस्टल कोडसाठी ते लागत होतं आतासुद्धा ते काही काही पोस्ट का याच्यामध्ये आपल्याला पोस्ट करायचं असलं काही डॉकुमेंट तर आपल्याला लावावी लागतात तर ती एक त्याची एक आत्तासुद्धा गरज आहे आणि दगड नाणी म्हणजे एक रुपया दोन रुपया ही नाणी किंवा पन्नास पैशाची नाणीही पहिले होती जी की पन्नास पैसे आता चालत नाही आता एक रुपया दोन रुपया ही चालतात तर त्याचं मूल्य आज आज माझ्याकडे काही मूल्य आहे नाही पन्नास पैशाचं बट एक रुपया दोन रुपयेही चालतात पण जे टिकीट्स होती पोस्टाची ती आतासुद्धा खूप जास्त मौल्यवान आहे आणि खूप यूस पण होतो त्याचा